माझ्या शाळेचं नाव होतं सिटी हायस्कूल सांगली आणि सांगली शहरामध्ये त्या शाळेमध्ये खूप सुंदर वाचनालय होतं तिथे बरीच म्हणजे जवळपास हजारो पुस्तकं होती वेगवेगळ्या पद्धतीची आणि जेव्हा मी विलिंग्डन कॉलेजला मी ग्रॅज्युएशनसाठी गेलो त्याही ठिकाणी खूप मोठं वाचनालय होतं त्यामुळं लहानपणापासून पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण झालेली आमच्या घरातसुद्धा बाबांनी एक खोली वेगळी तयार केलेली की ज्या ठिकाणी पुस्तकं फक्त मांडून ठेवलेली आहेत म्हणजे जी आमच्या घरातली स्वतःची एक लायब्ररी होती की ज्या ठिकाणी आम्ही पुस्तकं ठेवायचो त्या ठिकाणी मी पुस्तकं वाचायचो आणि बाबा नवनवीन पुस्तकं आम्हाला आणून देत होते लहानपणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचलेली म्हणजे जसं की आम्हाला जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या त्यावेळी बाबा आम्हाला चांदोबा हे पुस्तक घेऊन यायचे आम्ही ते नेहमी दरवर्षी गोष्टी वेगवेळ्या पद्धतीनं वाचायचो त्याच काळामधे मी काही म्हणजे जेव्हा समज यायला लागली पुस्तकांची वगैरे तर त्या काळामध्ये छावा असेल किंवा पावनखिंड असेल अशा प्रकारची विश्वास पाटील यांची पुस्तकं वाचली त्याच्यानंतर शंकर पाटीलांची काही धिंड असेल किंवा गाढव असेल अशा प्रकारची काही पुस्तकं म्हणजे म्हणजे मजेशीर पुस्तकं वाचत आलो अगदी त्याच काळामध्ये माझ्या आईला पु ल देशपांडेंचं लिखाण खूप जास्त आवडायचं आणि त्यामुळेच कदाचित आमच्याही घरात ते वातावरण खेळकर राहत होतं त्याच्यामुळे मी पु ल देशपांडेंच्या लिखाणाकडे काही प्रमाणात वळलो गेलो त्याच्यामध्ये बटाट्याची चाळ असेल किंवा बाकीचे पु ल देशपांडेंची आल्मोस्ट सगळीच पुस्तकं मी वाचत गेलो त्याच वेळी व पु काळेसुद्धा समजले त्यामुळे पार्टनर असेल किंवा वपूर्झा असेल अशी काही पुस्तकं त्यावेळी वाचनात आली आणि आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वेगवेगळे लेखक असायचे आणि त्यांची पुस्तकं मी आवर्जून घ्यायचो विकत वाचायचो मला आठवत आहे की प्र ई सोनकांबळे यांचं आठवणीचे पक्षी हे पुस्तक मला खूप जास्त आवडलेलं आणि एकदा इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकामध्ये कार्व्हरवरती धडा होता तर एक होता कार्व्हर नावाचं पुस्तक आमच्या घरी मी घेऊन आलो वाचलं त्याच काळामध्ये जयंत नारळीकर यांचे काही सुंदर लिखाण मला वाचायला मिळालं आणि त्यांचे पुस्तकं विज्ञानकथा बहुतेक करून ते लिहायचे बाळ फोंडके असतील त्यांचंही अगदी तसंच झालं की विज्ञानकथा आणि त्याच्यामुळे प्रेषित असेल किंवा यक्षांची देणगी असेल असी अशी काही पुस्तकं वाचत आलो आणि मोठं झाल्यानंतर मग मात्र थोडेफार बदल होत गेले पण लहानपणी विज्ञानकथा साहसकथा गमतीशीर पुस्तकं वाचत होतो